राज्यातील शिक्षणव्यवस्था अपुऱ्या पायाभूत सुविधा आणि संसाधन हे प्रश्न हाताळताना त्यांना खूप जास्त कसरत करावं लागते की आता इंडेजंट स्टुडंट आहेत काही जे मुलं जे आहेत शिक्षणाच्या प्रवाहामध्ये नाही आहेत त्यांना शिक्षणाच्या प्रवाहामध्ये आणण्यासाठी त्यांना खूप जिकीरीचे प्रयत्न करावे लागत आहेत तसेच जे शिक्षण व्यवस्थेसाठी मोठे जे प्रश्न आहेत की जे आदिवासी भागामध्ये ज्या मुलांना पायाभूत सुविधा नाही आहेत त्यांना शिक्षणाकडे कसं वळवल्या जातील त्यांना वेगवेगळ्या सुविधापासून त्यांना त्याचा लाभ कसं मिळवल्या जातील एखादा आदिवासी विद्यार्थी हा त्याच्या आईसोबत भटकंती करून त पोट भरत असेल तो त्याच्याशीच त चिकटून राहिला असेल तर ज्या पायाभूत सुविधा राज्यातल्या ज्या देऊ केल्या आहेत ते त्यांच्यापर्यंत अपुऱ्या पडत आहेत आणि शिक्षण व्यवस्थेसाठी एक सर्वात मोठा एक प्रश्न आहे की मुलांच्या विद्यार्थी संख्या जी घटत आहे जे राज्यातील शिक्षण व्यवस्था आहे की पायाभूत सुविधा आहेत त्या आता की इंग्रजी माध्यमातील जी शाळा असतील त्यामुळे मराठी माध्यमातील शाळांकडे दुर्लक्ष होत आहे ज्या झड पीमध्ये वेगवेगळ्या सुविधा आहेत जिल्हा परिषदेमध्ये शाळामध्ये ज्या सुविधा आहेत त्या अपुऱ्या पडत आहेत मग जिल्हा परिषदेकडे काही काही शाळा जिल्हा परिषदेच्या खूप पूर्णपणे पायाभूत सुविधा परिपूर्ण आहेत पण तिथं विद्यार्थी नाही आहेत आणि जिथं विद्यार्थी संख्या आहे तिथल्या त्या शाळांमध्ये वेगवेगळ्या सुविधांचा अभाव आहे त्यांना साठी दोन्ही प्रश्न आहे राज्यातील शिक्षण व्यवस्थेमध्ये शिक्षकांचा अमूलाग्र बदल करण्यासाठी शिक्षक भरती झाली पाहिजे प्रत्येक झेड् पी स्कुलवर असणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या आणि तिथले शिक्षक यांचा विरोधाभास होत आहे पूर्णपणे एक दुरावस्थेमध्ये ती शाळा आहे त्यांना ते पूर्ण करण्यासाठी तिथले भौगोलिक कारणसुद्धा तेवढेच महत्त्वाचे आहेत अशा प्रकारे त्यांना सर्वकडे जिकीरीने लक्ष देणे खूप गरजेचे आहे